नमस्कार निलिमा हो अगदी नक्कीच सांगायला मला आवडेल जीवनात तर असे विविध अनुभव आलेले आहेत पण आलेल्या एका दैवी अनुभवाबद्दल मला तुला सांगायला आवडेल अर्थात श्रद्धा अंधश्रद्धा प्रत्येकाचा आपापला वेगवेगळा विचार असतो पण मला आलेला खरा अनुभव तुला मी सांगते आम्हाला ना युरोपला जायचं होतं सहल ठरली पण काय झालं की मी टीचर असल्यामुळे एक मेपर्यंत आम्हाला शाळेत जावं लागायचं आणि सहा तारखेला मला आम्हाला निघायचं होतं लंडन टू आपलं रोम अशी चौदा दिवसांची ती युरोप टूर होती काहीच तयारी झाली नव्हती आणि जशी मला एक मेला सुट्टी लागली त्यानंतर मी तयारीला सुरवात केली तर मग सगळ्यात आधी तयार सुरवात करायची म्हणजे चारचाकी बॅग ती घ्यायला मी माहिमला गेले तिथून चारचाकी बॅग घेतली आणि मग प्रवासासाठी ज्या छोट्या मोठ्या गोष्टी लागतात त्या सगळ्या खरेदी करत करत पुढे गेले उन्हाळ्याचे दिवस होते दुपारची वेळ झाली अतिशय तहान लागली जीव घाबराघोबरा व्हायला लागला होता मग मी ऋषिकेशला म्हटलं अरे ऋषी आपण उसाचा रस पिऊया का समोरच रसवंती होती तो म्हणाला हो चालेल ना मग आम्ही तिथे उसाचा रस प्यायलो तर तिथे मला एक लक्ष वेधणारे गृहस्थ दिसले डोक्यावर पागोटं पांढरी बंडी पांढरं धोतर आणि एका पाय अधू असल्यामुळे काठीवर तो गुंडाळून त्याच्या आधाराने ते हळू चालत येत होते अगदी लक्षात आलं आम्ही रस प्यायलो पुढे गेलो पुढे मग केसरीच्या ऑफिसमध्ये जाऊन मला काही शंका होत्या काही विचारायचं होतं ते सगळं विचारलं आणि तिथून मग पुढे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी त्या होडाफोनच्या गॅलरीत आम्ही गेलो तिथे सगळं ते काम केलं रिचार्ज वगैरे आणि जसं परतायला मी पायरी उतरले तेव्हा माझ्या लक्षात हतलं अरे बाप रे माझं आवडतं टायटनचं घड्याळ माझ्या मनगटावरच नाही आहे म्हटलं झालं हरवलं आपलं इतकं आवडतं सुंदर घड्याळ दुपारची वेळ होती मुंबईची रहदारी नक्कीच ते हरवलं आता काही ते आपल्याला मिळणार नाही पण नकळतपणे माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले अशक्य ही शक्य करतील स्वामी माहिती नाही पण ते शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडले आणि मी म्हटलं ऋषिकेश असं असं झालं आहे माझं घड्याळ हरवलं तू जरा चौकशी करून येतोस का केसरीच्या ऑफिसमध्ये मी जरा बाहेरच उभी राहते तो गेला चौकशी केली आणि नकारात्मक भाव घेऊन की आता घड्याळ तिथे नाही असं असा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता आणि तो बाहेर पडत होता तेवढ्यात रसवंतीजवळ दिसलेले ते म्हातारे गृहस्थ अगदी माझ्याजवळ आले तिथे पेट्रोल पंप आहे तिथे एक असा लोखंडी रॉड आधार असतो ना असा रस्त्याच्या बाजूला तसा तो होता तर तिथे मी उभे होते तिथे ते गृहस्थ आले आणि माझ्यासमोर हात उट केला मी त्याला त्यांना पाच रुपयाचं ते नाणं दिलं आणि म्हटलं बघा ना बाबाजी माझं घड्याळ हरवलं हो म्हटलं गेलं असेल म्हटलं असं अगदी दुःखी स्वरात त्यांना सांगितलं आणि असं मी त्यांना सांगते आहे तिकडून ऋषिकेश येतो आहे आणि त्याच क्षणी माझ्या पायाशी म्हणजे खाली माझी नजर वळली आणि खरंच सांगू वर्णनातीत तो क्षण होता एखाद्या शोकेशमध्ये घड्याळ जसं छान ठेवतात तसं तिथे छोटं असं गवताचा पुंजका होता हिरवळ होती त्यावर माझं घड्याळ ठेवलेलं होतं सरळ आणि मला आणि माझी ऋषिकेश आमची नजरानजर झाली आणि हे कसं होऊ शकतं असं मला वाटलं आणि ते गृहस्थ तिथेच होते आणि ते म्हणाले घाबरू नकोस सगळा प्रवास उत्तम होईल आणि कृपादृष्टी आहे खरंच सांगा बरं मला एवढ्या ही मुंबईची रहदारीची वेळ मुंबईचं सगळं वातावरण आणि तिथे ते घड्याळ मी जिथे उभी आहे तिथे मी आधीही पाहिलं खालीवर आजूला बाजूला तेव्हा मला दिसलं नाही पण ते गृहस्थ आले ऋषिकेश येतो आहे आणि मी तो प्रश्न विचार ते त्याच क्षणी मला अगदी सरळ ठेवल्यासारखं ते माझं आवडतं घड्याळ मला दिसलं खरोखरच स्वामींची लीला अगाध आहे आणि खरोस खरंच त्यांनी अशक्यही ते शक्य केलं होतं आणि जीवनात मला त्यांची अशीच साथ मिळेल ही अगदी खात्री आहे जय श्री स्वामी समर्थ